हॅलो नमस्कार तुम्ही पाठवलेल्या प्रस्तावावर माझा होकार आहे त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो तुम्ही मला आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या संस्थेमध्ये नोकरी करण्यासाठी जो प्रस्ताव दिलेला आहे त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तत्पूर्वी मला माझ्या पासपोर्टच्या पासपोर्टचं नूतनीकरण करायचं आहे त्यामुळे नूतनीकरण करण्यासाठी आपण मार्गदर्शन करावं खरं तर ते ऑनलाईनसुद्धा मिळतं परंतु तुमच्याकडून जर मार्गदर्शन झालं तर ते योग्य राहील असं मला वाटतं त्यामुळे आपण हा प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी मला ही गोष्ट महत्त्वाची आहेच त्यामुळे त्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करतो तसेच हा जो प्रस्ताव आहे ह्या प्रस्ताव माझ्याकडून स्वीकारला आहे याची मी तुम्हाला खात्री देतो धन्यवाद